योगामध्ये कडे वळण्याचा माझे कारण असे की माझी कंबर दुखायची ज्यामुळं मी योग योग क्लास लावला योग क्लास जाताना कमरेचे व्यायाम केले कमरेचे व्यायाम मानेचे व्यायाम पायाचे व्यायाम आणि रनिंग करायचं शीर्षासन हलासन नौकासन या पद्धतीचे योग केल्यामुळे माझी प्रकृती स्ट्राँग झाली आणि माझी कंबर दुखणे बंद झाली आणि इतरही मला रोग होत रोग होते जसं बी पी शुगर हेसुद्धा त्या योगामुळं कमी झाले आणि त्याकरिता इतरांना सुद्धा मी प्रोत्साहित केले आणि गार्डनमध्ये जाऊन बाकीचे आमचे वीस ते पंचवीस जणाचा ग्रुप करून आम्ही तिथे एक एकजण योगा करायचे बाकी योगासन करायचे या पद्धतीने सर्व प्रकारचे योगासन करून सर्व प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे